सामूहिक जलतरण कुंडात पोहताना काळजी घ्यायची म्हणजे जलतरण कुंडात पोहण्याआधी पाणी स्वच्छ आहे की नाही याची काळजी घ्यावी पाणी बघावे त्यात नीट निरीक्षण करावे जर पाणी गढूळ किंवा क्षारयुक्त आढळल्यास त्यात पोहणे टाळावे त्यात पोह त्या अशुद्ध पाण्यात पोहल्यामुळे आपल्याला अनेक आजार उद्भवू शकतात जसे की कॉलरा पचन क्रिया देखील बिघडू शकते तसेच अशुद्ध पाणी डोळ्यात गेल्यामुळे दृष्टीदोष देखील उद्भवू शकतो किंवा कॉलरासारखी लक्षणे घेऊ शकतात जर पाणी स्वच्छ असेल तर त्यात पोहणे सुलभकारक ठरते पाणी तोंडात न तोंडात जाऊ देऊ नये पोहण्या वेळेस पोहण्या वेळेस स्विमिंग कॅपचा वापर करावा त्यामुळे केसात पाणी जाणे टाळते तसेच स्विमिंग गॉगल्सचा देखील वापर करू शकतात त्यामुळे पोहण्याच्या जास्त वाढेल व पाणी डोळ्यात देखील जाणार नाही त्यानंतर स्विमिंग तो चा वापर करावा काही लोकांना आधार पाण्याची ॲलर्जी असते त्या लोकांसाठी स्विमिंग सूट घालून पोहणे सुलक्ष ठरते अशा अनेक गोष्टी जलतरण कुंडात पोहताना याची काळजी घ्यायला हवी